मी गुगल ट्रान्सलेटर वापरला आहे त्याचबरोबर गुगल मॅपसुद्धा वापरले आहे ते ठीकठाक अचूक आहेत ते मला योग्य प्रकारे माहिती देतात ही माहिती काही वेळा चुकीचीही असू शकते पण बऱ्यापैकी माहिती ही बरोबरच असते